हॅलो हां मी इथून मी एस आर एम कॉलेजमधून बोलते आमचा इव्हेंट झाला होता ब्रावली या नावाचा तुम्ही तो अटेंड केला होता ना काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल त्यामध्ये तुम्हाला फूड क्वालिटी कशी वाटली तुम्हाला त्यातला कोणता प्रोग्रॅम जास्त आवडला कारण सहा प्रोग्रॅम होते त्यामध्ये आणि तुम्हाला त्याबद्दल काही अजून काही सांगायचं आहे का म्हणजे त्याबद्दल तक्रार किंवा काही तुम्हाला वाटलं वेगळं तो इव्हेंट ॲक्चुअली आमच्या कॉलेजमध्ये होतो तो मुलांकडून मुलांसाठी ऑर्गनाईज केलेला असतो म्हणजे मॅनेजमेंट डिपार्टमेंटची मुलं तो इव्हेंट ऑर्गनाइज करतात आणि तो मुलां दुसऱ्या वेगवेगळ्या कॉलेजेसची मुलं तिथे पार्टिसिपंट्स म्हणून येतात आणि म्हणून ते मुलांनी स्वतःच केल्यामुळे थोडंफार त्याच्यामध्ये चुका असू शकतात पण त्या आम्ही सुधारण्याचा पुढच्या वेळी प्रयत्न करतो आणि तुम्हाला आणखी त्याबद्दल म्हणजे शिक्षकांबद्दल वगैरे काय बोलायचं आहे का आणि तुम पुढच्या वेळी आता पुन्हा जेव्हा आमचा हा इवेंट असेल तेव्हा तुम्हाला यायला आवडेल का पुढच्या वेळी जेव्हा आम्ही असा ऐवंड करू तेव्हा आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा बोलवू ओके थँक्यू बाय